माझ्या मित्रांनी चिखलदरा जाण्यासाठी ट्रीप केली होती म्हणजे ट्रीपसाठी खास करून बाइकचा वापर करण्यात आला पाहिजे म्हणून त्यांनी ट्रीप केली होती म्हणजे ज्या मित्राजवळ बाइक आहे असे आम्ही दहा ते पंधरा मित्रांनी बाइक जमा केल्या आणि एका गाडीवर कमीत कमी दोन मित्र म्हणजे दहा बाइक झाल्या होत्या आणि त्या बाइकवर दहा जणं चालवणारे आणि दहा जणं असे बाकीचे मागं बसणारे मित्र असे वीस मित्र आम्ही चिखलदऱ्याला जाण्यासाठी तयार झालो तर मग तयार झालो तर त्यातनं मुद्दा असा होता की मला काम होतं त्याच तारखेचं पण मी तरी सुद्धा समजा घरच्याला म्हणून त्या ट्रीपला जाण्यासाठी तयारी करून घेतली की मला मित्रासोबत अर्जंट जाणंच आहे म्हणून मग गेलो तर त्या प्रवासाच्यासाठी आम्ही नियोजन काय केलं तर म्हणजे इथूनच आम्ही घराजवळून आमच्या ते चिखलदरा आहे दोनशे तीस किलोमीटर मग दोनशे तीस किलोमीटर अंतर आहे तर आम्हाला जाण्यासाठी कमीत कमी पाच एक तास आरामात लागतात मग पाच तासासाठी आम्ही काय केलं तर इथून मस्त सकाळीच सकाळी उठलो झोपेतून सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्व मित्रांना कॉल केला कॉल केल्यानंतर मित्र गोळा झाले एका जागेवर जमा झाले मग एका जागेवर जमा झाल्यानंतर गाडीवर बसलो प्रत्येक मित्र म्हणजे आपआपल्या गाडी घेऊन आपआपला पार्टनर असे वीस मित्र जमा झाले आणि इथून आमच्या गावावरून डायरेक्ट चिखलदऱ्याला जाण्यासाठी आम्ही निघालो मग निघत असताना सर्वात आधी आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरलं पेट्रोल एका गाडीमध्ये पाचशे पाचशे रुपयाचं पेट्रोल भरलं आणि जे पाचशे रुपये होते ते आमच्या एकाच मित्रानं म्हणजे नितीन गवळी नावाचा मित्र होता त्याने ते पुरे पैसे पेट्रोलचे दिले आता तो मित्र जरासा पैसेवाला आहे त्या कारनामुळे ते आमचं ट्रीपचं सक्सेसफुलच झालं आणि ते गाडीत पेट्रोल भरलं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काम काय नाही असं त्या मित्राला पण वाटत होतं म्हनून त्यानं समजा ते पैसे दिले पेट्रोलचे मग तिथून आम्ही निघालो ट्रीपसाठी ट्रीपसाठी निघाल्यानंतर अर्ध्या मधात आमच्या एका मित्राची गाडी झाली पमचर आता दहा पैकी एक गाडी पमचर झाली तर मग त्या एका गाडीसाठी सगळ्या नऊ गाड्या तिथंच थांबल्या अन तिथून होतं पमचरचं दुकान कमीत कमी तीन किलोमीटर पुढे आणि तीन किलोमीटर पुढे होतं तर काय तर मग आता त्या गाडीवरचं म्हनजे